शासनाकडून शेतीची नवीन बिजली जोडल्यासाठी आपल्याला पहिला अर्ज करावं लागते अर्ज केल्यावर त्याच्यानंतर आपल्याला हे मग आपले काही डॉक्युमेंट सबमिट करावं लागते ते प्रोसेस झाल्यावर आपल्याला गॉर्मेट अधिकारी येऊन आपल्याला बिजली सप्लाय करतात सप्लाय झाल्यावर कसाय मग बिजलीचा काय ते नक्की नाही राहत कसं आहे की प्रॉब्लेम एक न बिजली आपल्याला कमी नाही वक्तावर भेटत नाही त्याचा काय टाइम माहिती नाही राहत केव्हा दिवसात केव्हा रात्री बारा एक वाजता त्याचा काय टाइम ठरलेला नाही राहत तर त्याचा सांगता नाही येत का बिजली केव्हा येईल केव्हा जाईन कोणत्या दिवशी येईन कोणत्या दिवशी नाही येईन केव्हा केव्हा दोन दिवशी नाही येत केव्हा केव्हा तीन दिवसांनी ते त्याचा काही सांगता येत नाही बिजलीचा एक हे आहे